साई इंग्लिश स्पीकिंग क्लासेस एक्साइट इंग्लिश स्पीकिंग क्लासेस ऑक्सफर्ड अॅकॅडर्मी जगदंबा अॅकॅडमी विधाते कोचिंग क्लासेस लिहितकर कोचिंग क्लासेस गुल्हाणे कोचिंग क्लासेस ऑनसीटी एअम पी एस सी यू पी एस सी सेंटर असे बरेचसे काही इथे कोचिंग क्लासेस आहेत आणि नगरपरिषद शाळा झाल्या या जिल्हापरिषद शाळा झाल्या यांची अवस्था तर खूपच दयनिंदिय अवस्था आहे ते असं वाटतं की ते शाळेत जायला जाऊन शिक्षण घेणं योग्यच नाही आहे तिथे शिक्षक हाय पण शिक्षकांचं पण वर्तणूक ह्या त्यांचं बोलण्याचं ह्या त्या शाळेत स्वतः हजर राहात नाही पाच तास सहा तास त्यांची ड्यूटी असते पण ते येतात प्रेझेंटी लावतात घरी जातात विद्यार्थ्याकडे कोणी लक्ष देत नाही विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे शिक्षण चांगलं नाही त्याचे कुठल्या विद्यार्थ्यांना काही येत नाही तिथे फिनिशिंग नाही आहे म्हणजे बिल्डिंग चांगली नाही इकडनं तिकडनं चारीबाजूनं बघितलं की गंदगीच राहतात गंदगीच राहतात कोणी इबिन कोठे खर्रे खाऊन थुंकतात असं नीटनेटकेपणा नाही आहे बसायला बेंच वगैरे विद्यार्थ्यांना नाही आहे बऱ्याचशा अशा काही एवढं ह्या याच्यामध्ये की लो आपण बघितल्यावर की आपल्याला किळस येईल अशा त्या शाळेची अवस्था झालेली आहे